जसं आपल्याकडे विविध धर्माची जातीची लोकं राहतात त्याच प्रमाणे त्यांची प्रार्थनास्थळे पण आहेत ठिकाणं पण आहेत जिथे लोकं जाऊन प्रार्थना करतात धार्मिक श्रद्धेने त्यांचं मन हलकं करतात तिथे श्रद्धा पाळली जाते तर अशीच काही आहेत की बीबीचा मकबरा आहे जिथे लोकं भरपूर श्रद्धेने जातात नंतर हाजी अली आहे मुंबईला तिथे हाजी अलीला सर्व जाती धर्माची लोकं हाजी अलीला जातात तिथे प्रार्थना करतात त्यानंतर दीक्षाभूमी आहे दीक्षाभूमीला लोकं भावनिक श्रद्धेने जातात बौद्ध धर्माचं स्थान म्हणून ओळखले जाते आहे तिथे लोकं खूप मोठ्या संख्येमध्ये दलित वर्गातील लोकं त्याच व्यतिरिक्त इतरही लोकं तिथे येतात जामा मस्जीद आहे काळबादेवी आहे मुंबईला अशाप्रकारे वेगवेगळी धार्मिक स्थळे आहेत जिथे लोकं जातात आणि आपली धार्मिक रूढी प्रथा परंपरा तिथे ते पाडतात